एक बायकर म्हणून माझ्यासोबत खूप साऱ्या अशा आव्हाने येतात अडथळे येतात जे मी रोज असं फेस करतो आणि त्यांना असं म्हणजे त्यांना मात देणं किंवा त्यांना सामोरे जाणं हे खूप अवघड आहे कारण की ते मी एक असं मी बायकर म्हणत नाही खूप साऱ्या बायकर्सच्या येतात ते त्या अशा गोष्टी त्यापैकी त्यामध्ये इन्कलोड होतात आपल्या जो रस्ता आहे तो रस्त्यामध्ये खूप सारे खड्डे आहेत त्या त्या रस्त्यावर टायर खराब होच होतात ब्रेक खराब होतात ते खूप सारे खड्डे आहेत ते त्या काय करता येत नाही सरकार काय करत नाहीत त्या रस्त्यांचं आनि ट्रॅफिक तर असा आहे की बस ट्रॅफिक पुलीस न असतो त्या रस्त्यावरचे रेड लाईट ग्रीन लाईट यलो लाईट तेपण इतका चांगले काम करत नसतात तिन्हीकडे रेड लाईट असते पाहिजे तिकडे ग्रेडला ग्रीन लाईट असते त्याला काय करत नाही ट्रॅफिक पोलिस असते चौकामध्ये दर चौकामध्ये ट्रॅ असं ट्रॅफिक असतं ते सगळीकडं गाड्या जामो जाम असतात गाड्या त्याच्यात निघणे खूप अवघड होते खूप लोकांना अर्जंट असते पण तरी त्यानी जाऊ शकत नाहीत आणि म्हणता येईल तर हवामानाचं काय जर असं जरी पाऊस पडला तर रस्ता पूर्ण खराब होऊन जातो एकदम सगळं ओलं ओलं चिखल ते सरकारनं पाहिलं पाहिजे रहदारी आयलाय रस्ता तर खूप छोटा आहे का आणि सरकार साईडला असं जागा नाही ठेवले गाडी पार्किंगसाठीवगैरे